नमस्कार मला माझ्या बँकेमध्ये माझं जे अकाऊंट आहे त्याच्यामध्ये मला ऑनलाईन बँकेची सुविधा उपलब्ध करवून घ्यायची आहे परंतु ऑनलाईन बँकिंगबद्दल मला काही विशेष ज्ञान नाही आहे त्यामुळे मला तुमची थोडीशी मदत हवी होती मग ती ऑनलाईन बँकिंगची काही प्रक्रिया असते याच्याबद्दल मला थोडीशी तुम्ही माहिती द्या व बँक खात्याशी मला जो आधार नंबर माझा जोडायचा आहे त्याच्यासाठी मला काय करावं लागेल याच्याबद्दल सुद्धा मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे कारण आधार कार्ड जोडण्यात जोडलं नाही तर माझी प्रोसेस जी आहे ती पूर्ण होणार नाही त्यामुळे या ऑनलाईन बँकिंगच्या व्यवहारावरती जी मर्यादा येत आहे त्याच्यासाठी मला तुमची मदत हवी आहे तर या प्रक्रिया संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठली कुठली कागदपत्रं लागतात किंवा मला बँकेमध्ये जाऊन काय करावं लागेल याच्यासाठी मला तुम्ही थोडीशी माहिती द्या व मार्गदर्शन करा